मी जसं भरपूर प्रकारचा स्वयंपाक करतो भरपूर प्रकारच्या रेसिपी बनवल्या जातो पण मी जसा की मन्चुरिअन जी हे आहे की आजकाल खूप जणांना मन्चुरिन आवडतात ते मी कधी बनवलेलं नाही आहे पण मला ते बनायचं आहे आणि शिकायचं आहे की मन्चुरिन कसे बनवल्या जातात त्याची बनवण्याची टेक्निक त्यामध्ये काय काय वापरल्या जातात आणि त्याच्यानंतर जसं की बर् ब्रेड पकोडा जे आहे म्हणतात ते त्याचं जे सॅन्डविच केल्या जातं ते मला बनवायचं आहे ते शिकल शिकायचं आहे त्यामधे कशा प्रकारचे कोणते मेनू वापरल्या जातात या कशी त्याची पद्धत आहे ते मला शिकायचं आहे